मी गोव्याची आहे गोव्याला भरपूर समुद्रकिनारे पर्वत आहे जंगल तर भरपूरच आहे त्यामुळे मला त्या समुद्रकिनारी जंगलांचं आकर्षण नाही पण मला बर्फाचं भरपूर आकर्षकता मी सिक्किमला गेले सिक्कीमला गंगटुकला तिथे खूप बर्फ एकमेकावर गोळे बर्फाचे गोळे फेकले आमच्या अंगावर गारासुद्धा पडल्या बर्फ पडला तसे केदारनाथ केदारनाथला भरपूर बर्फ त्या बर्फ् तिथेसुद्धा आम्हाला त्या बर्फाचा अनुभव छ् वाटाण्यासारखे छोटे छोटे बर्फाचा पाऊस पडला त्याच्यानंतर मला काश्मीरला गुलमर्ग तिथे भरपूर स् बर्फ होता त्या बर्फामध्ये आम्ही त्या सुंदर ती चार चाकाची गाडी अस् लाकडाची असते त्या गाडीतून आम्ही वरून असं गडगडत खाली येत होतो सुंदर वाटत होतं मुलांना मी पाठवलं मी स्वतः गेली त्यामुळे मला त्याचं खूप आकर्षण आहे बर्फाचं आत् अमरनाथ अमरनाथला पण भरपूर बर्फ आहे तिथं चालणंही भरपूर आहे छान आहे पुन्हा कधी त्याचाही मी अनुभव घेईल पण ही बाकीची ठिकाणे मी ब् मनसोक्त बघितल्यानं मला खूप आवडली आणि त्याचा आनंद मी भरपूर घेत्